मराठी भाषा ही इंडो युरोपियन भाषा कुळातील एक भाषा आहे भारतातील प्रमुख बावीस भाषांपैकी मराठी एक भाषा आहे महाराष्ट्र आणि गोवा या राज्याची ही अधिकृत राज्यभाषा आहे मराठी मातृ असणं मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातली पंधरावी व राज्यातील तिसरी भाषा आहे दोन हजार एक सालच्या आकडेवारीनुसार मराठी बोलणाऱ्यांची एकूण लोकसंख्या सुमारे नऊ कोटी आहे मराठी भाषेची निर्मिती संस्कृतपासून झालेल्या महाराष्ट्री प्राकृत भाषापासून झालेली आहे कुठलीही भाषा केवळ व्याकरण व शब्दांच्या आदानप्रदानांपासून विकसित होत नाही तर त्या परिसराची भौगोलिकता आणि त्यातून तयार होणारे उत्पादन व श्रमव्यवस्थाही तितकीच कारणीभूत असते या राजकीय संस्थांबरोबरच या प्रदेशात जन्म घेतलेला लिंगायत जैन धर्म शिवाय कश्मीरी आणि दक्षिणी ब्राह्मणी शैव परंपरा या सगळ्याच गोष्टी आहे या भाषेवर सांस्कृतिक परिणाम घडण घडविणाऱ्या आहेत सीमा भागांमध्ये कन्नड भाषिकांचा हिंदी गुजराती भ भाषिकांचा प्रभाव येथील मराठीवर दिसतो तसेच मराठीचा प्रभावही कन्नड आणि गुजरातीवर दिसतो उदाहरणार्थ कन्नड व्याकरणात स्त्रीलिंगी पुल्लिंगी आणि नपुसकलिंगी ही तीन लिंग वचने कटाक्षाने वापरली जातात त्यानुसार वस्तूंचा किंवा व्यक्तींचा उल्लेख केला जातो सीमा भागा भागांमधील मराठीत एरवी मराठीने प्रमाण भाषा म्हणून ठरविलेल्या मराठ मराठीच्या निष्कर्षानुसार विनोदी किंवा हास्यास्पद असे भाषिकांचे उदाहर उच्चारण दिसत आहे तरी प्रत्यक्षात ते तसे नाही त्यामुळे मराठीत ज्याला पुलिंगी किंवा स्त्रीलिंगी उच्चारण आहे ते येथील मराठीत मराठीत नपुसकलिंगी पद्धतीने पद्धतीनेही उच्चारले जाऊ शकते उदाहरणार्थ मराठी तो शर्ट म्हटला जाईल पण इथे ते शर्ट असे सहज म्हटले जाईल किंवा फळ हा शब्द दोनही भाषात नपुसकलिंगी आहे पण कन्नड भाषेत कुठेही फळ हे नपुसकलिंगीच उच्चारले जाते मराठीत मात्र विशिष्ट फळ पुल्लिंग घेऊन येते उदाहरणार्थ मराठी तो आंबा म्हटले जाईल पण कन्नडमध्ये ते आंबा असे सहज म्हटले जाऊ शकते महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचे स्थान खूप उंच आहे उंच असल्यामुळे मराठी भाषेचा वापर खूप जास्त प्रमाणात केल्या जातो